भारतात विविध प्रकारच्या नृत्यशैली आहे त्यामधील भरतनाट्यम हे माझे एकदम प्रिय आहे भरतनाट्यम मधील नर्तिकांचे नावं मला माहीत आहेत फेमस नर्तिका रुक्मिणीदेवी अरुण दमे यामिनी कृष्णमूर्ती परत पद्मा सुब्रमण्यम